नागपूरची दीक्षाभूमी मला खूप आवडते त्या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये गौतम बुद्धाची जे मूर्ती बसवलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे बसवलेले आहे आणि तिथलं आजूबाजूचं जे वातावरण आहे इत इथलं म्हणजे इतकं प्रतिकूल आहे की मनाला कसं प्रसन्न वाटते आणि तिथं शांतशांत सा असं वाटते आणि नंतर कामटीची कामटीचं मन ड्रेगन पॅलेससुद्धा खूप सुंदर आहे तिथलं वातावरणसुद्धा पाहाण्यालायक आहे तिथलं त्या मा याच्यातली ड्रेगन पॅलेसमधली गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा पाहण्यालायक आहे आजूबाजूचं गार्डन हेसुद्धा पाहण्यालायक आहे नंतर आमच्या अजंतीमधलं खाकीनाथ महाराजाचं जे मंदिर आहे तिथून तिथे कसे दूरदूरून लोक येतात तिथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे नंतर मा मानकीनीचं वळा औद्धोबाबाचं मन जे मंदिर बांधलेलं आहे तिथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे तितू तिथं पण खूप दूर दूरदूरून लोक येतात आणि जेवणबिवणाचा कार्य क्रम तिथे राहतो तिथलं वातावरण कसं मनाला प्रसन्न करणाऱ्या कर करते आणि म्हणून मी त्या ठिकाणी नेमी नेहमी जात असते आणि इकडं वर्देनासुद्धा शांतीस्तूप खूप छान आहे तिथं गौतम बुद्धाची म मूर्ती कशी झोपलेली आहे तिला पाहून कसं मनाला एकदम छांत वाटते ह्या सर्व ठिकाणी जाहाची मला कसं आवड आहे मी नेहमीच जाते आणि म पाहूनसुद्धा मला तिथं थोडं म असं चांगलं वाटते आणि असे बरेच ठिकाणे आहे की मला जाण्याची आवड आहे पण वेळे वेळेअभावी किंवा कशामुळे मसुद्धा म्हणजे काही कारणास्तव मी तिथपर्यंत जाऊ नाही शकत पण मला पाहण्याची इच्छा आहे याच्यानंतर जर मला कसा जर चान्स भेटला तर मी त्या ठिकाणी जा जाण्याचा प्रयत्न करीन आणि ते ठिकाणं मला आवडे जे मला आवडते ते ठिकाणं पाहून येईल